भारतातील गुजराथ या राज्याची संस्कृती मला खूप आवडते ते लोकं अत्यंत अगत्यशील असतात गेल्या गेल्या पहिलं पाणी आणून देतात आपल्याला त्याच्यानंतर तिथे नवरात्र हा सण खूप छान साजरा केला जातो सगळे लोकं आनंदाने एकत्र येतात गरबा खेळतात नुसता उत्साही वातावरण असतं एकमेकांमध्ये त्यांच्यात खूप प्रेम बघायला मिळतं ही संस्कृती खरंच मला आवडण्यासारखी आहे